राज्यातील लोक सामान्यतः विविध प्रकारचे जे वृत्तपत्र असतात या वृत्तपत्रांच्या माध्यमातून बातम्या मिळवतातच पण फेसबुक आणि इंस्टाग्रामचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होताना दिसून येतो